हॅलो सर मी आकांक्षा बोलते मला जरा तुमच्या डेअरी गोकुळचं तुमची डेअरी आहे असं समजले आणि तुमचे जे प्रोडक्टस असतात ते खूप चांगले आणि टेस्टी असतात असं आहे आणि आतापर्यंत आम्ही तेच घेते पण आता आम्हाला बासुंदीमध्ये एक फ्लेवर्स अशी नवी हवी आहे मग तुम्ही क देऊ शकता का आम्हाला हं हो हो ते माहितीच आहे हां गुलकंद बासुंदी

केशर केशरमध्ये आहे का मग त्याची क्वालिटी वगैरे सांगू शकता क्वालिटी चांगली असते का आणि कुठून माल वगैरे तुम्ही घेता असं हां ती क्वालिटी पण पाहिजे आणि कुठून चांगल्या ठिकाणी असं मागवून घेता कुठून घेता काश्मीरवरून वगैरे असं केशरचं असेल तर

हो अस आत्तापर्यंत तुमचे जे बाकीचे फ्लेवर बघितले पायनॅपल ॲपल्सचे वगैरे ते ते खूप चांगले होते मग आत्ता आम्हाला असं वाटतं की असं त्यात आणि काहीतरी नवीन पाहिजे म्हणून तुम्हाला हे सजेशन केलं हां ह केला आहे तो पण खूप छान आहे तुमच्या कंपणीचा आणि आत्तापर्यंत तुमची कंपनी बाहेर इंटरनॅशनल पण तुमची जात आहे ते ऐकल्यावरती म्हणलं काहीतरी थोडेफार सजेशन देऊन होईल का असं म्हणून हं

हं

पण एक मिनिट सर मँंगोच तुम्ही म्हणता पण मँंगोचे सीजन वेळेस मग ते फ्लेवर भेटणार ना मग आत्ता कशी भेटणार हं हं हं आणखी